मी सोनाली बोलते आहे ॲक्च्युली तुमच्या कॉलेजमध्ये एम ए आर्किओलॉजीसाठी ॲडमिशन ॲडमिशनची चौकशी करायची होती मला तुम्ही फ्री आहे का ॲक्च्युली मला तुमचं हे एम ए आर्किओलॉजीचं कोर्सचं मला एलजीबलेटी जाणून घ्यायची होती म्हणजे मी ॲक्च्युली माझं बॅचलर्स आर्किओलॉजी एक सब्जेक्ट होता म्हणजे एक होता त्याबरोबर हिस्ट्री आणि इंग्लिश होता माझा सब्जेक्ट तर मी ॲक्च्युली एलजीबल आहे का आर्क्योलॉजीमध्ये म्हणजे तुमचा एम ए आर्क्योलॉजीचा कोर्ससाठी हो माझे पर्सेंटेज सेवंटी नाईन पॉईंट फोर आहे ॲक्च्युली मी केरळची आहे एर्नाकुलममधून आणि पण मी महाराष्ट्र माझं मूळ महाराष्ट्रात आहे तर सगळं शिक्षण बॅचलर्सपर्यंत सगळं माझं केरलालाच झालं आहे आणि मला आता माझं मास्टर्स म्हणजे ऑफिशियली माझं लास्ट अकॅडमिक फेस आहे तो मला महाराष्ट्रातच करायचं होतं म्हणूनच मला म्हणजे मी ऑनलाईन सर्च केल्यावर तुमचं कॉलेज मला सापडलं आणि कॉन्टॅकमध्ये कॉन्टॅक नंबर तुमचा होता म्हणून मग मी विचारते डायरेक तुमच्याशी बोलून घ्यावं हो डिस्कस झालं आहे आणि घरी कुठलेही म्हणजे म्हणजे अलाव करतात आहे तसं काही इशू नाही आहे हो सगळे तयार आहे ॲक्च्युली मला मी हॉस्टेल बघायचं प्लॅन करते म्हणजे तुमचं कॉलेजमध्ये असं कॉलेज हॉस्टेल असं आहे का हो हो

हो हो हो हो परवानगी आहे आणि हो इंटरेस्ट पण आहे म्हणूनच मग मी स्वतःहूनच असं पुढाकार घेतला विचारायचा तो म्हणजे तुमचं ॲडमिशनचं प्रोसिजर कसं आहे म्हणजे इंटरव्यू ॲडमिशन टेस्ट असं काही हाय का तुम्ही पर्सेंटेज ओके अच्छा ओके ओके ओके तसं आहे तर एक्झॅक्टली डेट्स कसे तुम्ही मला अगोदर कळवू शकाल बिकॉज मला टिकिट्स वगैरे बुक हो का मला नाही सापडलं ते ॲक्च्युली ओके ओके ओके ठीक आहे चालेल ओके ओके मॅम ठीक आहे मॅम मग मी ते लिंक लिंक तुम्ही मला म्हणजे आता सांगणार का तुम्ही मला असं ईमेल करू शकाल मी ईमेल करून त्याचा रिप्लाय ओके ओके ॲक्चुली मला पासूनच असं खूप इंटरेस्ट होता आरक्योलॉजीमध्ये म्हणजे असं मी इमारत आणि ते आपले देऊळ असतात त्यांचं असं शिवाय त्यांचं जे हिस्ट्रीमध्ये आहे ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं म्हणूनच मला हे फील्ड असं पर्स्यू करायचं इच्छा होती ओ ओके मॅम थँक्यू सो मच